माझ्या अलीकडीच वाचण्यात राजा शिवछत्रपती आले ज्याचे लेखक बाबासाहेब पुरंदरे आहेत त्या पुस्तकामध्ये हे पुस्तक श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर लिहिले गेले आहे तर या पुस्तकात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक एक अवतरणात वाक्य लिहिलेले आहे हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा तर हे वाक्य मला खूप खूप जास्त आवडते हे अवतरण मला खूप जास्त आवडते तर ते वाक्य म्हणजे जर आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ते जर ते वा ती गोष्ट तुम्ही पूर्ण करण्याची जर तुमच्या मनात खूप जास्त इच्छा असेल आणि तर त्यामागे जर एक सुयोग्य कारण असेल तर नक्कीच तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देव सहकार्य करतो आणि ती गोष्ट ब पूर्णत्वास तुमच्याकडून नेली जाते तर त्यामुळेच मला असे वाटते की हे वाक्य हे अवतरण तिथे लिहिले गेले असेल की हे स्वराज् स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि त्यामुळेच हे वाक्य आपल्या जीवना मध्ये खूप जास्त संबंधित आहे कारण अशा अनेक कार्य आपण ठरवतो पण ते पूर्ण पूर्णत्वास आपल्याकडून नेले जात नाही बऱ्याच गोष्टींमुळे ते आपल्याकडून पूर्णत्वास नेले जात नाही त्यामुळे जर आपण एखादी गोष्ट जर ठरवली तर त्याबद्दल आपण खूप जास्त कष्ट घ्यावे आणि ते कार्य पूर्णत्वास नेण्याचा पूर पुरेपूर प्रयत्न करावा त्यामुळे हे ते अवतरण मला खूप जास्त संबंधित वाटते